आमच्या परिसरात म्हणलं तर द न्यू कॉलेज म्हणून एक आहे शिवाजी पेठेमध्ये त्यांनतर कॉमर्स कॉलेज म्हणून आहे हे दोन कॉलेजेस आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत आणि द न्यू कॉलेजमध्ये माजी बहीण आत्ता कॉमर्स लास्ट इयर शिकत आहे आणि तिथे खूप सोयी पण आहेत मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण तिथे आर्टस् पण आहे सायन्स पण आहे आणि प्रत्येक साईट तिथे म्हणजे उपलब्ध आहे ज्याला जे काही करायचं आहे ते त्याबद्दल बरोबर सायकॉलॉजि पण आहे आणि तिथले शिक्षक सुद्धा खूप छान पद्धतीनं आहे तिथे शिकवताना दिसतात आणि प्रसिद्ध खूप कॉलेज आहे शिवाजी पेठेत आहे हे आणि तिथे म्हणजे अभ्यासाला पण खूप महत्त्व पण दिलं जातं त्याचप्रमाणे कल्चर प्रोग्राम पण असतात त्याला पण सहभागी होण्याची संधी तिथल्या मुलांना मिळू शकते त्यामुळं त्यांच्या आवडीनिवडी जपता जपता ते अभ्यासपण करू शकतात दोन्ही मेंटेन करून ते पुढं जाऊ शकतात त्यामुळे हे कॉलेज खूप छान पण आहे आणि आपल्या घरात म्हणजे माजी बहीण शिकते तर तिच्यासाठी हे खूपच पुढच्या दृष्टीने चांगलं आहे असं मला वाटते